हां बोला हो बोला नाही मी रिसेप्शनीसवर बोलती आहे हां स्वागत हं हो हो ठीक आहे ना तुम्ही या आम्हाला आनंद वाटेल तारीख किती आहे सर

आमच्या हॉटेलची वैशिष्ट्य म्हणजे आम्ही ए टू झेड सर्व सुविधा पुरवतो तुम्ही एक तर यायचं तुमच्या मुलाच्या वाढदिवसाचा आनंद घ्यायचा आणि आमचं बिल पेड करायचं बाकी काहीही करायचं नाही आनंदामध्ये यायचं आनंद घ्यायचा त्यानंतर आणखीन आम्ही आमच्या हॉटेलतर्फे या मे महिन्यामधील वाढदिवसांसाठी काही ऑफर दिलेले आहेत मुलांना वेगवेगळे गेम घेऊन त्या गेममधून त्यांना आम्ही बक्षीसं देणार आहोत आणि आलेल्या प्रत्येक जे तुमची पाहुणे वगैरे आहेत कार्यक्रमासाठी आलेल्या त्यांना आमच्या हॉटेलतर्फे ते आम्ही भेटवस्तू देणार आहोत हं

हो सगळं सगळं आहे तुम माझ्याकडे वेगवेगळे पॅकेजेस आहेत तुम्हाला तुमच्या बजेटनुसार जो म्हणजे चॉ चॉईस कराचा आहे तो तुम्ही चॉईस करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचा आनंद साजरा करू शकता कधी तुम्ही सांगा त्यानुसार मी बाकीचं सगळं ॲडजस्ट करते नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवरती रेकॉर्डिंग करू शकता आणि आमच्या हॉटेलमध्ये त्या आमच्या ह्याच्या पॅकेजेसमध्ये ती सुविधा आहे हो हो